योगा हा आपल्या शरीरासाठी खूप उप उपयुक्त आहे आणि योगा केल्यानंतर आपल्या शरीराचे सगळे पार्ट्स् होतात आणि शांत शांत राहण्याची आपल्याला एक संधी मिळते की त्यामध्ये आपण आपल्या पूर्ण शरीराकडे लक्ष देऊन त्यामध्ये विचार करू शकतो आणि त्यामध्ये योगा हा असा आहे योगा केल्यानंतर आपल्या शरीरातले ज्या बिमाऱ्या आहे त्या पण दूर होतात आणि त्यामध्ये आपल्याला काहीतरी न् वेगळं विचार करायची संधी मिळते योगा असा असतो की जेवढा आपण शांत माईन ठेवतो तेवढा आपल्या मेंदूची हालचाल होत राहते आणि आपल्याला मार्गदर्शन मिळते योगा करणे हा खूप आवडीचा छंद असायलाच पाहिजे तो केलाच गेला पाहिजे कारण की आपले एक वय झाल्यानंतर त्यामध्ये आपल्या आपण आपल्या शरीराकडे एवढी लक्ष देत नसतो तर त्यामध्ये योगा हा एक तास केल्यानंतर आपल्याला बराच आपल्या शरीरामध्ये वेगवेगळा प्रकार आपल्याला घडून येतो आणि आपल्याला त्यामधून काईतरी चांगली गोष्ट मिळते तर योगा हा खूप चांगल्या प्रकारे केला गेला पाहिजे